बाटा कंपनीची बॅग घेतली मला काही परवडली नाही ती खूप म्हणजे चेन वगैरे तुटून गेली बंदही तुटले कलरही गेला आणि ते काही परवडलं नाही मला मी खूप असे सांगितलं की ती काही परवडत नाही चांगली नाही ती कंपनी याच्यानंतर मी ए सगळ्यांना सांगितले की ती कंपनीत जाऊ नका आपल्याला काही घ्यायचं नाही ती बॅग